माझ्या डान्सच्या रूटींगसाठी जर मी संगीत निवडायचं म्हंटलं तर आमच्या जे कथ्थक आहे त्याच्यामध्येच खूप तोडे असतात त्याच्यामध्येच वेगवेगळे प्रकार असतात ज्याच्यामध्ये बोलीनुसार आम्ही नृत्य करतो राधाकृष्णाचं त्याच्यामध्ये आम्ही हावभाव करतो त्याच्यामुळे कुठलंही नृत्यावर म्हणजे कृष्णा जर कथ्थकमध्ये बघायला गेलं तर कृष्ण प्रेम आणि राधा प्र कृष्णराधा प्रेम ह्याच्यावर खूप जास्त संगीत असतं आणि जर निवड करायची झाली तर कृष्णाच्याच कुठल्याही एका गाण्यावर आम्ही नृत्य करतो कारण की कत्थक याचं जर मूळ बघायला गेलं तर कृष्णाशी संबंधित होतं त्यामुळे कुठलंही गाणं निवडायचं झालं तर ते कृष्णराधाच्या प्रेमासंबंधी किंवा अनेकही गाणे जे क्लासिकल संस म्हणजे शास्त्रीय संगीताशी जे रिलेटेड आहेत तेच आम्ही नृत्य घेतो आणि ज्याच्यामध्ये रोजचा रियाज होतो ज्याच्यामदे खूप कथ्थकचे असे तोडे आहेत बोल आहेत आवरण आहे किंवा ते जे काही असतं ते तबल्याच्या बोलीनुसार आम्हीच गाणं गाऊन आम्हीच त्याच्यावर तो नृत्य करतो तर हा एक प्रकार होतो आणि दुसरा प्रकार असतो जो संगीत लावून कृष्णाची गाणी वाजवून त्याच्यावर आम्ही नृत्य करतो तर असे दोन प्रकार आहेत आणि आम्ही असे हे रूटीनसाठी आम्ही असे गाण्याची निवड करतो